हं बोला

अं ठीक आहे नं हो तुम्ही या तिथे वर्धेला वर्धेवरून एक तुम्ही या तिथे मग फोन करा तुम्हाला आमची तिथली ग गाडी आहे मग त्या गाडीनेच तुम्हाला आम्ही तिथे फिरवू मग तिथे आल्यावर मग तुम्हाला सांगते मग तिथे एक शांतिस्तूप आहे खूप छान आहे नेपाळी याच्यातल्या मूर्ती वगैरे आहेत तिथे आणि काही राहण्यासाठी गेस्ट हाऊस वगैरे आहे तिथे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही तिथे हो नाश् नाश्ता वगैरे जेवणाची सगळी सुविधा आहे तिथे ते आम्ही सगळी अरेंज करून देऊ हो हो आं तुम्ही या आम्ही सगळी व्यवस्था करून देते तिथे तुम्हाला सगळ्यास ह्याची व्यवस्था आहे तिथे

खर्च आल्यावर सा सांगू आम्ही तशी दोन दोन चार चारपाच हजारपर्यंत हो चारपाच हजार रुपयेपर्यंत जाऊ शकेल म्हणजे सगळ्याच सुविधा आहे तिथे राहण्याची वगैरे सगळंच हां

अहो नंतर कमीजास्त पाहू आपण त्याच्यामध्ये करू शकतो दोन अडीच हजारपर्यंत ठीक हो ठीक ठीक